आमच्या इथे गुरुद्वारा आहे शिवलिंग मंदिर आहेत खूप सारं काळेश्वरला काळेश्वर मंदिर आहे मो टेम्पल मोठं इथे बोट वगैरे चालते धार्मिक स्थळ आहे पंजाबवरून आमच्या इकडे लोकं येतात आमच्या इकडे शनी मंदिर आहे गंगेच्या काठेला खूप खूप जुनं शनी मंदिर आहे पुन्हा त्यांची एक राम मंदिर पण आहे जुना मोठा तिथे खूप सारे असे लोक भाविक द दर्शनाला येतात बाहेरगावावरून खूप खूप मोठं असं धार्मिक स्थळ आहे आमच्या इकडं गुरुद्वारा पंजाबवरून लोक येतात आमच्या इथे शनी मंदिर आहे खूप उप प पन्नास साठ वर्ष जुनं मंदिर आहे इथे पण खूप श्रद्धाळू येतात लायनीने खूप खूप जुनं मंदिर आहे बो गंगेच्या काठाला बोटिंग वगैरे चालते